झाले का जेवणं बिवणं नाही प्रॉब्लेम नाही पडले होते अशी डोक्यात विचार आला की आता आपलं घर बरंच आता जुनं झालेलं आहे जरा न काय रिनिवेशन करावं मग म्हटलं की आता एकट्याने करण्यापेक्षा मग आपण शेजारीच आहोत मग दोघांनी एकत्रित केलं तर आपल्याला मधला पॅसेजही दोघांनी मिळून छान डेकोरेट करता येईल काहीतरी नवीन आयडिया तिथे हे करता येईल तुम्ही तयार आहात का अच्छा हो ना हो ना हो हां आता इंटेरियर खूप नवीन नवीन डिझाईन आले काय काय नवीन आयडिया आल्या आहेत तर आपल्याला विचार करता येईल पण मग आपण कुणाला विचारावं इंटेरियल डिझायनर कोणीतरी पाहिजे ना त्याचा सल्ला घेऊनच करूया आपल्या मनाने करण्यापेक्षा हां आहे ना एकजण आहे माझ्या ओळखीच्या माहितीतला म्हणजे नात्यातलाच आहे तसा म्हणजे मग फारशी फसवणूक होईल असं होणार नाही कारण हे लोकं आजकाल फार व गंडवतात

हां म्हणजे मग किचन हॉल पण करायचा का बेडरूम पण करायचे का सगळंच माझं म्हणणं आहे की आपण साधारण मधला पॅसेज दोघांमधला आहे तो एकत्रित करू आणि हॉलमध्ये तुमचं काय आयडिया असेल त्याप्रमाणे तुम्ही करा माझी काय आयडिया असेल त्याप्रमाणे मी करेल म्हणजे पॅसेज कॉमन असल्याने तो दोघांचा एकत्रित असा छान दिसेल आणि मग हां आणि मग हां हां त्रास होऊ शकतो ते धुळीने ह्याने ते खराबही होऊ शकतं म्हणून मग माझ्याही डोक्यात आलं होतं की आपण यांनाच विचारू नं म्हणजे मग आपण एकत्र केलं की सगळेच प्रश्न सॉल्व होतील हां खाल हॉलची हां हो ना इटालियन मार्बल आहे नंतर क अजून कुठले आहेत तर तेच मग त्याच्यासाठी आता इंटेरियल्सवाल्यांना या गोष्टी माहिती असतात माझ्या ओळखीत एक आहे प्रणय म्हणून तर त्याला म्हणजे माझा भाचे सु जावईच आहे तर त्याच्याशी आपण कॉन्टॅक करून आपण विचारू शकतो म्हणजे आपल्याला खर्चाची पण आयडिया येईल आणि क स वेळ किती लागेल याची पण आयडिया येईल कारण एकदा इंटेरियलवाले घरात घुसले की ते सांगतात दोन महिन्यात होईल आणि लागतात सहा महिने आणि खर्चही वाढत जातो हां हो शिफ्ट व्हावं लागेल हो

हो पण मग आधी खर्चापेक्षा आपण त्याला आधी बोलवून आपलं घर दाखवू आणि मग फायनल करू चालेल मग उद्याला मी फोन करते त्याला तो येऊन जाईल आणि आपलं घर बघून जाईल चालेल मग ठरवूया ठरवू चालेल येते मग मी उद्या ओके ओके हो